हो नमस्कार बोला की प्रतिकराव हां ह मी आणि दोन तीन दिवस झाले जरां बघालोय ते त्या रिलेटेड काय काय सगळे डॉक्युमेंट्स पण काय लागणार तर त्या गावात काय आहे काय नाही कुठलं गाव घ्यायचं ते लई महत्त्वाचं आहे हं हं पुर्नवसन म्हणजे आता काय काय करावं लागणार तिथे

हं हं मग वाड्यावस्त्या असलेलंच गाव घेऊ या की आपण मग तिथले लोकांच जरा हं हं हं हं हं हं हं हं हं हं मग कुठलं गाव घेऊ या नाही तिथं तसं बऱ्यापैकी डेव्हलपमेंट झालेली आहे तरी पण आपण करू शकतो आहे तिथं एक मोठं तर एक तिथे एक काय आहे मोठं तळं एक आहे तळं आहे पण तिथे डेवलपमेंट झालेलं नाही कॉलेज आहे हं हं हं हं हं हं मग तिथं हेचं काय करू शकतो आहे का आपण म्हणजे जिथं अजून नेटवर्क पोचलेलं नाही तर त्याच्यासाठी सुद्धा आपण काय बाबा नाही तसं नाही आपण म्हणजे तिथं त्यांना कम्प्युटर सुविधा पण देऊया काय जेणेकरून त्यांनी पण हं हं बरोबर हं हं हं हं हं हं हं हं हं हं चालते की आयडिया चांगलीय पण मग आपलं जरा गाव फिक्स व्हायला पाहिजे कोणते तरी कारण लोकसंख्येनं पण ते जरा थोडं कमी असलेला पाहिजे कारण जास्त जेवढी जास्त लोकसंख्या तेवढं आपल्याला काम जास्त करायला लागणार आणि हा आपल्याकडं तेवढे आहे हं हं काय चालते काय घर विकाय लागलं तरी चालेल काय प्रॉब्लेम नाही मला आपण आपल्या टीममध्ये सर आपल्यातले रोहित कांदेकर सर प्रतिक लोर्गे सर आणि परत आपले गुरव सर यांना पण आपण इन्वॉल्व करू शकतो त्यांच्याकडून आर्थिक मदत घेऊ शकतो रोहित कांदेकर सरांचं तर भरपूर आहे की

त्यांच्याकडून आर्थिक मदत घेऊन आपण गावासाठी वापर करू शकतो त्याचा चालेल बरं काय आहे मला जरा मीटिंग एक आहे आपण संध्याकाळी भेटूनच बोलूया का हा चालेल संध्याकाळी मी कॉल करतो आपण भेटूनच बोलूया ओके बाय गुड डे